जर सांस्कृतिक वारसाबद्दल म्हटलं तर आपण आजकालचे जे लोकं किंवा मुलांना बघतो तर त्यांची जी कपडे घालायची पद्धत आहे म्हणजे ती खूप जास्त बदललेली आहे म्हणजे लोकं फाटके पॅन्टस वगैरे वगैरे घालतात किंवा खूप नव नवीन प्रकारची शर्ट टी शर्ट वगैरे आता मार्केटमध्ये आलेलं आहे तर लोकांना म्हणजे नवीन नवीन प्रकारचा फॅशन सेन्स करा वाटते तर मला असं वाटते की ते त्यांनी इतकं जास्तही नाही करावं कारण की जी मुलींची कपडे घालायची पद्धत आहे तर मला असं वाटते की ती एका प्र एका प्रकारे मर्यादेत असायला हवी तर तसंच म्हणजे मुलींनी जर कुर्ती वगैरे घातली किंवा असे कपडे घातले ज्यानी अंग झाकून रहावं तर हे खूप चांगली गोष्ट आहे आणि तसंच जर मुलांबद्दल म्हटलं तर मुलांनी म्हणजे काही मुलं आता अशी असतात की त्यांना काम करायचं नाही वाटत त्यांना दिवस न रात्र मोबाईलमध्ये राहवंसं वाटते तर संस्कृती आपली हीच म्हणते की मुलांनी घर घरासाठी काम करावं घराला भागवायसाठी काम करावं आणि तेच माझं म्हणणं आहे की आजकालच्या मुलांनी फालतूपणा केल्यापेक्षा जर व्यवसाय सुरू केला स्वतःचा किंवा कुठे काम सुरू केलं जर आपण शे गावातील म्हणलं तर गावातील जे मुलं वगैरे असतात तर ते जास्त हुशार असतात जे की शहरात शहरातल्या मुलांपेक्षा गावातली मुलं जास्त हुशार असतात कारण की त्यांना लहानपणीपासनं सवय आहे ते म्हणजे आपल्या संस्कृतीला जपून ठेवतात ते शेतात काम करतात ते स्वतःचं पोट भागवण्यासाठी आणि घरच्यांचं पोट भागवण्यासाठी खूप कष्ट घेतात तर तसंच मलासुद्धा असं वाटते की शहरातल्या मुलांनीसुद्धा ही एक गोष्ट मनात घ्यावी की काहीतरी नाही पण त्यांनी प्रयत्न करायला राहिलं पाहिजेत आणि आपली जी देशाची संस्कृती आहे ती जपून ठेवायला हवी